बाबा आम्ही एक सामूहिक सहल काढतं आहे आम्हाला उज्जैन ओंकारेश्वरला जायचंय तर जाण्यासाठी आम्हाला गाडी बस ट्रॅव्हल्स ट्रेन कशा ना जावं कोणची बस कशी जाईल त्याचं नियोजन करून द्या ना आम्हाला आम्ही सतरा जण आमच्या जेवणाची सोय वगैरे राहण्याची सोय असं कोणी तुमच्या ओळखीचं असेल तर आम्हाला ते करून द्या आम्हाला मला काय तेवढं माहिती नाहीये उज्जैन जायचं आदी उज्जैनहून ओमकारेश्वर ओमकरश्वरून घरी यायचें तं अशी एखांदी गाडी सांगा की आम्ही सतरा जणं बसलो पाहिजे जाणं येणं पण आरामात झालं पाहिजे अशी एखादी गाडी वगैरे किंवा ट्रेन जाते एका एका ट्रॅव्हल्स बुक करावे गाडी बुक करावे याची कोणाला तरी फोन लावून संपर्क करा विचारून घ्या आणि आम्हाला पण सांगा आम्ही तशी जायची तयारी करतोय आम्हाला जायचंय सतरा जण आहोत आम्ही